हे राज्यातील कला म्हणजे हस्त कौशल्ये हस्त कौशल्य जसं कुंभार कुंभार आपल्या हाताने सर्व वस्तू बनवतो जसा माठ सुरई छोटे छोटे प्याले वगैरे आणि तसेच कोणी कपडे बनवतात कपडे विणतात कोणी आपल्या हाताने बांगड्या वगैरे बनवतात कोणी आपल्या हाताने कपडे कोणी आपल्या हाताने अलग अलग प्रकारचे वस्तू बनवतात तसेच त्यांची मग प्रदर्शनी होते मग त्या प्रदर्शनीमध्ये ते जे काय पण बनवतात ते विकू शकतात दुसऱ्यांना उपयोग उप उपयोग करू देऊ शकतात